मी स्वतः तर कधी मूर्ती घडवल्या नाहीत कारण माझ्या हातात ती कला नाही परंतु आमचा मुलगा जेव्हा लहान होता तेव्हा त्याला ते फार अतिशय आवडायचं वेगळ्या वेगळ्या वस्तूंपासून गणपतीच्या मूर्ती विशेषतः तो बनवत असे आणि त्याचा गणपतीचे दिवस जवळ आले की त्याचा उत्साह त्या गोष्टींमधला अगदी बघण्यासारखा असायचा त्याने अनेक वेगळ्या वेगळ्या गोष्टींपासून वेगळ्या वेगळ्या वस्तूंचा वापर करून त्याने वेगळ्या वेगळ्या मूर्ती त्या काळात तयार केल्या होत्या आणि हा छंद त्याचा जो आहे तो माझ्या माहितीप्रमाणे माझ्या आठवणीप्रमाणे जवळजवळ सातवी आठवीत जाईपर्यंत तो टिकून होता आणि त्याच्यानंतर त्यावेळे त्यावेळेपर्यंत त्याने गारगोटीच्या मूर्ती बनवली त्याचा एका वर्षी टिशू पेपरचा लगदा करून त्याच्यापासून मूर्ती बनवली अशा अनेक वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या वस्तूंचा वापर करून त्याने मूर्ती बनवलेली मला आठवते अतिशय सुंदर अनुभव होता तो करताना पाहणं